जर मराठी भाषेबद्दल म्हटलं तर ही एकतर माझी मातृभाषा आहे म्हणून याचा मला अभिमान आहे तसंच मराठी भाषा इतर भाषांपेक्षा मला बोललेली सोपी वाटते कारण की मी नेहमीच या भाषेमध्ये बोलत असते आणि संवाद साधत असते माझ्या घरच्यांच्या घरचे पण हीच भाषा सर्वात जास्त वापरतात तर त्यामुळे मला ही सहजपणे सोप्या पद्धतीने लवकर समजणारी एक भाषा आहे मराठी भाषा आणि तसंस मग जर इतर भाषा म्हटलं हिंदी त्यानंतर इंग्लिश किंवा मग गुजराती वगैरे तर ह्या थोड्या म्हणजे यातले काही शब्द असतात जेव्हा म्हणजे जे ही काय लोकं असे बोलतात या वेगळ्या भाषा तर मग त्यातले काही शब्द असतात जे की लवकर समजत नाही मला आणि तसंच जर म्हटलं तर मग नंतर त्या शब्दाबद्दल मग गूगलवर कधी सर्च करावे लागते तर अशा प्रकारे तर थोड्या कठीण जातात बोलायमध्ये भाषा तर तशीस ही जी मराठी भाषा आहे ही सोप्यापणी म्हणजे लवकर बोलली जाते